हॅलो नमस्कार हं माझे गुरुवर्य डॉक्टर बावधनकर सर यांच्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमामध्ये मी एक पॅरेग्राफ लिहिलेला होता आणि त्यामध्ये सातचा पाढा त्या सातच्या पाढ्याच्या माध्यमातून मी त्यांना माहिती दिलेली होती आणि ते पद्य पद्यरूपामध्ये त्याठिकाणी लिहिलेलं होतं सातचा पाढा सात एके सात सात सात एके सात म्हणजे पहिले सात वर्ष कशी असतात पहिल्या सात वर्षामध्ये आपणाला कोणाकोणाची सात घ्यायची असते ती माहिती लिहिलेली आहे त्यानंतर सात दोन्ही चौदा त्या चौदा वर्षामध्ये आपली अवस्था काय झालेली असते ती ही माहिती त्या ठिकाणी लिहिलेली होती आणि आपल्यामध्ये कसे बदल होत असतात शारीरिक बदल ममानसिक बदल हे सात ते चौदा वर्षामध्ये कसे होतात त्या बद्दलची माहिती मी त्या ठिकाणी लिहिली त्यानंतर सात त्रिक एकवीस म्हणजे चौदा ते एकवीस चा जो टप्पा आहे त्या चौदा ते एकवीसच्या टप्प्यामध्ये आपल्याला कोणकोणत्या जबाबदाऱ्या येऊन पडतात चौदा ते एकवीसमध्ये आपलं शिक्षण पूर्ण झालेलं असतं का शिक्षणामध्ये आपण असतो शिक्षणाची परिस्थिती असते आणि मग आपण शिक्षण घेत असतो ग्रॅज्युएशन चालू असतो किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शिक्षणामध्ये आपण असतो आणि त्यामुळं चौदा ते एकवीस हा जो टप्पा आहे हा अतिशय महत्त्वाचा असतो त्याबद्दलची माहिती त्या ठिकाणी लिहिलेली होती त्यानंतर सात चोक अठ्ठावीस म्हणजे एकवीस ते अठ्ठावीस म्हटल्यानंतर आपली नोकरीचा प्रयत्न चाललेलं असतो आपला आणि त्याबद्दलचं त्या ठिकाणी माहिती त्या गद्याच्या रुपातून मी लिहिलेली होती त्यानंतर अठ्ठावीस ते पस्तीस साता पाचा पस्तीस म्हणजे पस्तीसच्या दरम्यान आपली अवस्था काय होऊ शकते म्हणजे शिक्षण पूर्ण झालेलं असतं नोकरी झालेली असते नोकरी लागलेली असते नोकरीतून आपलं लग्नाचं काम झालेलं असतं लग्न झाल्यानंतर आपण त्या ठिकाणी विवाहाबंदमधून अडकून त्याठिकाणी आपल्याला अपत्त्य झालेले असतात ती जबाबदारी आपण कशी पार पाडायची असते त्याचीही माहिती त्या ठिकाणी साता पाचा पस्तीस त्या पाढ्यामध्ये लिहिली त्यानंतर सात साहेे बेचाळीस बेचाळीस म्हटल्यानंतर पस्तीस बेचाळीचा जो टप्पा असतो तो आपल्या आयुष्यामध्ये अतिशय महत्त्वाचा टप्पा असतो कारण नोकरीमध्ये स्थिरस्थावर झालेलं असतो नोकरीमध्ये आपल्याला प्रगती करायची असते आणि त्याचबरोबर घरामध्येसुद्धा त्या ठिकाणी घराची प्रगती आपण कशी केलेली असते घर बांधलेलं नसेल तर घर बांधावं लागतं त्याबद्दलची माहिती मी त्या ठिकाणी लिहिलेली होती आणि त्याचबरोबर साती साती एकोणपन्नास म्हणजे बेचाळीसपासून परत एकोणपन्नास म्हणजे एकोणपन्नासच्या स्टेजमध्ये आपली आयुष्याची कसे बदल झालेले असतात आयुष्यामध्ये कशा कशा पद्धतीचे बदल होतात एकोणपन्नासच्या वयामध्ये त्याचीही माहिती त्या ठिकाणी त्या पाढ्याच्या रूपातून लिहिलेली होती त्यानंतर साती आटी छप्पन म्हणजे एकोणपन्नास ते छप्पन हा जो कालावधी आहे या कालावदीमध्ये आपल्या आयुष्यामध्ये कसे कसे बदल होत गेलेले आहेत त्याची माहिती त्या वर्णनामध्ये मी लिहिलेली होती आणि छप्पनच्या नंतर सात नव्वद त्रेसष्ट म्हणजे छप्पन ते त्रेसष्ट हा जो कालावधी असतो तो आपला सर्विस संपत्त आलेले असते नोकरीमदे असेल तर आणि जर नोकरी नसेल तर आपण त्या ठिकाणी घरामध्ये गृहस्थ म्हणून काम करतो असलो तर सुद्धा आपला रोल त्या ठिकाणी बदललेलंला असतो आणि त्रेसष्ठ हा एक त्याठिकाणी अतिशय महत्त्वाचा आकडा आपण समजून घेतला पाहिजे सातच्यामध्ये आणि सात नव्वे त्रेसष्ठ झाल्यानंतर सात दाहे सत्तर म्हणजे सत्तरी ज्यावेळेला आपल्या आयुष्याची ओलांडलेली असते त्यावेळेला किंवा गाठलेली असते त्यावेळेला आपल्याला कोणत्या पद्धतीची भूमिका करावी लागते याबद्दलची माहिती ही त्या ठिकाणी या निवृत्तीच्या कार्यक्रमाच्या वेळेला लिहिलेली होती आणि सात चा पाढा हा माणसाच्या आयुष्यामध्ये कसा महत्वाचा असतो म्हणजे सात एके सात म्हणजे सात वर्षापर्यंत आपणाला इतरांची साथ हवी असते सात दुनी चौदा म्हटल्यानंतर आपण त्याठिकाणी शारीरिकदृष्ट्या आणि मानसिकदृष्ट्या प्रगती करत असतो त्यानंतर सात त्रिक एकवीस म्हणजे एकवीसाव्या वयापर्यंत आपण त्याठिकाणी शिक्षणाच्या रगाड्यामध्ये असतो आणि शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असतो त्यानंतर सात चोक अठ्ठावीस म्हटल्यानंतर तुम्हाला सांगितलं शिक्षण पूर्ण केल्यानंतर नोकरी मिळवण्याचा प्रयत्न करतो आणि पस्तीस अठ्ठावीस ते पस्तीसच्या दरम्यान विवाह बंधनामध्ये अडकून त्या ठिकाणी आपन त्याठिकाणी वैवाहिक जीवन घेत असतो त्यानंतर बेचाळीसमध्ये म्हटल्यानंतर आपण प्रगती करत असतो त्या ठिकाणी हे जी माहिती त्या ठिकाणी अतिशय महत्त्वाची असते ती माहिती गद्य म्हणून लिहिलेली होती आणि ती हि माहिती त्यांना आवडलेली होती आणि त्यानी त्या माहितीचं त्याठिकाणी त्याठिकाणी कौतुक केलं आणि आवर्जून सांगितलं की माझ्या विद्यार्थ्यांना ही माहिती मला त्याचं आयुष्य कशा पद्धतीने घालवलं आणि आयुष्य कशा महत्वाचं असतं आयुष्यामध्ये आपणाला कशा पद्धतीचे रोल प्ले करावे लागतात हे सात च्या पाढ्यातून त्यांनी सांगितलेलं आहे आणि ते त्यांना आवडलेलं आहे हेही तितकंच मला सांगायला अभिमान वाटतो धन्यवाद